हॅलो नमस्कार सर

नमस्कार वीज डिपार्टमेंट सर हां मी बोलतो आहे सर दशरथ माळवदकर स्वामी विवेकानंद नगर नांदेड हा सर हा सर माझ्या घरातलं वीज थोडंसं द जास्त येते दरमहा सर त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती आपल्याकडून सहयोग माहिती मिळणे हे महत्त्वाचं आहे कारण मी तर वीज कमी वापरतो आहे परंतु ते काय मला समजत नाही हे वीज बिल का येते जास्त तर ते त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुमच्याकडून मला मिळणं जरूरी होती सर हा तर सर तर मी वीज बिल घेऊन आपल्या ऑफिसला येऊ शकतो सर हां कारण वीजमध्ये दरामध्ये तफावत आहे सर मला परवडत नाही आहे त्यासाठी मला दुसरी कंपनी जर कोणी जर कमीमध्ये देत असेल तर ह्या याच्यामध्ये तफावत काय आहे कशासाठी आहे याच्याबद्दल थोडीशी मला आपल्याकडून सहकार्य करणं गरजेचं आहे सर त्यांच्याकडून मला हीच अपेक्षा आहे आपल्याकडून सर की पूर्ण माहिती मला देऊन माझं समाधान व्हावं आणि जेणेकरून माझ्या खर्च जे वाढत आहे ते खर्च कमी व्हावं हीच अपेक्षा आपल्याकडून मी घेऊ शकतो सर आणि सहकार्य तुम्ही केलंत धन्यवाद याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे तुम्ही कॉल स्वीकारलात तुम्ही ऐकून घेतलात कारण ग्राहकाची जी काही समस्या आहेत ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात त्याबद्दल मला खूप आनंद वाटला सर नाहीतरी इतर का कार्यालयामध्ये कोणी बोलायलाही तयार नसते सर तर तुम्ही खरोखरच रिस्पेक्ट दिलात तर मला एक माझंच सौभाग्य समजतो मी सर आणि धन्यवाद सर परत तुम्ही ज्यावेळेस मला बोलवताल त्यावेळेस मी येऊन माझ्या समाधान होण्यासाठी येईल सर तुमच्या जास्त वेळ घेणार नाही हीच अपेक्षा आहे सर आपल्याकडून धन्यवाद ओम शांती सर